शाळेमध्ये क्रीडासंबंधीचे भरपूर सारे खेळ असतात कबड्डी खो खो लंगडी रिले धावणे यासारखे भरपूर सारे खेळ खेळले जातात आणि त्यामध्ये मी भाग पण घेतलेला आहे मी नेहमी शाळेमध्ये जेव्हा शिकत होते तेव्हा मी नेहमी खेळामध्ये भाग घ्यायची कबड्डी लंगडी धावणे रिले यासारख्या पण माझा आवडतीचा खेळ होता म कबड्डी तर त्यामध्ये नेहमी मी भाग घ्यायची आणि नेहमी जिंकाची आणि मला नेहमी बक्षीस मिळायचं